मी कौस्तुभ अकाऊंटंट बोलत आहे तुम्ही या वर्षीचा आय टी आर अकाऊंट हे केलं का भरलं तुमचा या वर्षीचा आय टी आर किती आहे अमाऊंट ट्रांजेक्शन पाच लाखाच्या आत आहे की पाच लाखाच्या वरती आहे

हो तुमचे जे दोन्ही जे बँकेचे डिटेल्स पण आणावं लागेल त्याचे च्याटर्न

तुमचं किती आहे पाच लाख आहे की दहा लाख आहे पाच लाखाच्या वरती आहे की दहा लाखाच्या वर आहे पीय आता इथं ऑफिसजवळ आहे यावं लागेल तुम्हाला करून द्या लागेल या ना तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल